बाईकच्या सहस्यांबाबत सांगायचा झालं तर आम्ही प्रत्येक वर्षी बऱ्याच म्हणजे बऱ्याच म्हनपेक्षा दोन किंवा तीन वेळास आम्ही रोड ट्रीप करतो त्याच्यामध्ये दोन चार वर्षापूर्वीचा हा सरासरी म्हणजे दोन हजार एकवीसचा हा किस्सा असेल की त्यावेळेस मी आणि माझ्यासोबत असणारे मित्र आहेत माझे ते आम्ही गुजरात ट्र्रीप वला इथून गेलतो बाईकवर येताना आम्हाला म्हणजे असा अनुभव आला की आम्ही जात असताना अचानक आमच्यासमोर म्हणजे मोठा पाऊस आणि म्हणजे नैसर्गिक वादळ वारे मोठ्या प्रमाणात सुटले होते त्यावेळी आमच्या मित्राने आम्हाला जी मदत केली म्हणजे ते उत्तम कौशल्याने जी गाडी चालवली साहसिकतेने आमच्या पुढे होऊन आम्हाला सगळ्यांना मार्ग दाखवण्याचं काम केलं हा त्याचा जो अन अनुभव होता गाडी चालवण्याचा साहसी अनुभव किंवा त्याचा जे त्याचा त्या अनुभवाचा आम्हाला खूप मोठा फायदा झाला त्यावेळेस त्यामुळे हा अनुभव तुम्हाला सांगता येईल